महाराष्ट्रामध्ये मराठी लोक त्यांच्या घरापासूनच मराठी भाषेचा वापर करायला सुरू करतात विशेष करून लहान मुलांना अगदी लहानपणापासूनच घरामध्ये आई ताई असे छोटे छोटे शब्द सांगून त्यांना ती भाषा शिकवली जाते किंवा तो शिकत असतो आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये सुद्धा मराठी भाषेचा वापर केला जातो आणि विशेष करून कोणत्याही कार्यक्रमामध्ये कुटुंबामध्ये बाहेर गेल्यानंतर भाजीवाल्यांशी सर्व लोकांशी मराठी लोक मराठी भाषेमध्येच वापर करतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्मिता जपण्यासाठी ऑफिसेसमध्ये जे कार्यालय आहेत सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा पत्रव्यवहासाठी वापर केला जातो आणि अतिशय म्हणजे मराठी लोकांना मराठीचा अभिमान आहे आणि आता ती भाषेला मान्यता मिळालेली आहे भारताच्या ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये मराठीचा सुद्धा समावेश केलेला आहे आणि मराठी पाट्या मराठीचा जास्तीत जास्त वापर सगळे जणं त्यांच्या भाषेमध्ये करत असतात आणि मराठी दिन साजरा करणे मराठीचे साहित्य संमेलनं म्हणजे आयोजित करणे शाळांमध्ये मराठीचे निबंध लिहून घेणे मराठी क कविता गायन कथाकथन हे सर्व अस्मिता जपण्यासाठी लहानपणापासूनच हेचे बाळकडू पाजले जाते आणि माझी मायबोली मराठी ती सर्वांना खूप गोड आहे आणि खूप ह हवीहवीशी वाटणारी अशी आहे जास्तीत जास्त मराठीचा वापर करून तिला आदर दिला जात आहे